महाराष्ट्र हा खेड्यांचा राज्य आहे त्यामुळे याठिकाणी ग्रामीण भागामध्ये शेती मोठ्या प्रमाणात केली जाते एकत्र कुटुंबपद्धती ही खऱ्या अर्थानं शेती विकासाला पोषक अशा प्रकारचं वातावरण निर्माण करणारी आहे आज हम दो हमारा हमारे दो बरोबर हमारा एक म्हणणारी संकल्पना निर्माण झालेली आहे त्यामुळे आपली संस्कृती संस्कार कमी व्हायला लागले आहेत असं मला वाटतं वेगवेगळ्या सण समारंभाच्या निमित्ताने जेव्हा आपण एकत्र कुटुंबामध्ये असतो तेव्हा आपले विचार शेअर होतात किंबहुना लहान मुलापासून वृद्ध व्यक्तींपर्यंत एकमेकांमध्ये विचाराची देवाणघेवाण होते मुळात आपले सण समारंभ त्यासाठीच बनलेले आहेत एकत्र कुटुंबपद्धतीमध्ये आई बाबाबरोबरच काका काकू त्यांची चुलत भावंडं मुलं या सगळ्यांचा समावेश असल्यामुळे एक प्रकारचा समाजामध्ये दबदबा एकत्र कुटुंबाचा नक्कीच असतो विभक्त कुटुंबपद्धतीमध्ये पती पत्नी आणि मुलं यांच्या व्यतिरिक्त वैचारिक देवाणघेवाण करणारी मंडळी फार कमी असतात त्याचाच भाग म्हणून खऱ्या अर्थानं ग्रामीण भागामध्ये एकत्र कुटुंबपद्धतीला चालना मिळणं गरजेचं आहे खेडी आता ओस पडायला लागलेली आहेत तरुण मंडळी शहरात मोठ्या शहरात जात आहेत आणि वृद्ध मंडळी गावामध्ये तुम्हाला बघायला मिळतात पण जेव्हा ही मंडळी एकत्रित येतात विविध सण समारंभाच्या निमित्ताने त्यामध्ये त्यांची वैचारिक देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात होत असते प्रामुख्याने अशा प्रकारचा विचार आज रुजवण्याची गरज आहे विविध टी व्ही सिरियल माध्यमातून असा विचार रुजवण्याची आज गरज नक्की भासते आहे प्रबोधनाचा मार्ग म्हणून लोककला थेटर नाटक हे व्हायला हवं पण असं होताना आज दिसत नाही हम दो हमारे दो याच्या पलीकडे विचार समाजामध्ये केला जात नाही आजही रस्त्यावर अपघात समयी मदत करा अशा प्रकारचा बोर्ड लावून लोकांना मदत करायला सांगण्याची गरज भासते आहे आपल्या माणसातलं माणूसपण संपलं की काय असाही विचार प्रामुख्याने येतो आहे बऱ्याच वेळा आपल्या कुटुंबविषयी आपल्याला नक्कीच कुतूहल असतं आवड असते आपुलकी असते पण आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचं ऋण देऊ लागतो हा विचार नेहमी आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे जर आपण अशा प्रकारचा विचार ठेवला तर नक्कीच आपण समाजामध्ये मिसळतो किंबहुना सामाजिक हित ब् भान जोपासलं जाऊ शकतं सामाजिक हित भान जोपासण्यासाठी वेगळ्या कोणत्या दृष्टीची गरज नसते ते संस्कार लहानपणापासूनच आपल्या मनात बिंबवलेले असतात आणि हे संस्कार सगळे आपल्याला एकत्र कुटुंबामध्येच मिळतात त्यामुळे एकत्र कुटुंबपद्धतीला विशेष महत्त्व याठिकाणी दिलेले पाहि दिलंच पाहिजे प्रामुख्याने अशा प्रकारचा विचार आज रुजवण्याची गरज आहे शहरामध्ये शक्य नाही एकत्र कुटुंबपद्धती ठेवणं शक्य नाही कारण राहणीमानाचा दर्जा राहण्याच्या जागा ह्या छोट्या असतात त्यामुळे याठिकाणी विभक्त कुटुंबपद्धती तुम्हाला पाहायला मिळते पण ग्रामीण भागामध्ये चित्र बरोबर विरुद्ध आहे एकत्र कुटुंबपद्धती भाऊ बहीण चुलत भाऊ काका मावशी आत्या सगळे एकत्र येत असल्यामुळे उत्तम विचाराची देवाणघेवाण होऊ शकते आणि याच विचाराच्या देवाणघेवाणीतून आपण सुंदर अशा प्रकारचा कलाकृती घडवून समाज घडवू शकतो आज समाजाला घडवण्याचं काम हा उत्तम नागरिक बनवण्याचं शिक्षण मिळायला पाहिजे शिक्षणामध्ये केवळ एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जायला एवढंच शिक्षण नको आहे तर ते उत्तम नागरिक भारताचे बनवणारं शिक्षण असलं पाहिजे अशी शिक्षणाची खऱ्या अर्थानं व्याख्या जिकडेतिकडे रूढ झाली पहिजे एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जाऊन शिक्षण घेऊन पुढच्या वर्गात गेला म्हणजे फार विद्वान झाला असं नाही तर समाज हित समाजभान समाजातल्या चालणाऱ्या रूढी परंपरा यासुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आपली संस्कृती टिकते आपली संस्कृती महान आहे विविध सण उत्सवाच्या निमित्ताने ती आपल्या लक्षात येते आपण विशिष्ट सणाला एकत्रित येतो विचारविनिमय करतो एकमेकांच्या विचाराची देवाणघेवाण करतो हेच खरं सणांचं महत्त्व आहे नाहीतरी एरवी आपण असे एकत्र आपण येत नाही विविध सण समारंभ जे मी निमित्ताने आपण वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या भागात नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने असतो तेव्हा एकत्र येऊन जर असे सण समारंभ साजरे केले तर उत्तम प्रकारे आपण सण साजरे करू शकतो सामाजिक ऐक्य राखू शकतो धन्यवाद